बोल ना काय बोलत होती का विचारते आहेस इथल्याबद्दल येणार आहेस का ओके सोलापूरमध्ये कुठं येते मंदिरमध्ये सिध्दिविनायक काय ते तिथल्या मंदिरात फिरायला येते का हो मग तेच मी तेच विचारलं की कुठं येते सोलापूरमध्ये त्यासाठी कारण तिकडे असं पायऱ्या वगैरे खूप आहेत ना तर मग झाडं वगैरे जंगल अगं ते पावसाळ्यामध्ये कसं पायऱ्या वगैरे चा थोडासा प्रॉब्लम होतो स्लीप होतात ना दोन तीन केसेस आले होते मागे त्या त्याच्यासाठीच मी तुला विचारत होती की कुठं येते आहे सोलापूरमध्ये असे तिकडे जात असेल तर स्कीप कर तो प्लॅत इकडे कसं पावसाळ्यामध्ये पूर्ण रस्ते वगैरे जाम झालेले आणि ते रोप असतं ना वरती म्हणजे पायऱ्या सोडून अजून एक ऑप्शन आहे वरती चढण्यासाठी पण ते पण आता कसं ते पण बंद केलेले कारण झाडं वगैरे पावसाळ्यामध्ये वाढले वाटतं त्याच्यामुळे ते पण बंद झालेले तिकडे ना जाण्याऐवजी दुसरीकडे जा कुठेतरी नाशिक वगैरे नाशिकमध्ये पण छान आहे असं फिरण्यासाठी तू सोलापूरचं जे प्लान करतेस ना ते स्कीप कर आणि तुला टेंपल वगैरे जायचं आहे ना म्हणजे देव देवस्थानच फिरायचं असेल ना तर तू एक काम करू शकतेस नाशिकमध्ये पण जाऊ शकते कारण नाशिक खूप खाम आहे तर तिथे वे मग खूप मंदिर आहे तिकडे असं गंगाघाट वगैरे आहे आणि महादेवाचे पण मंदिर आहे तर मग तू तिकडं जरी करतेस खूप देवस्थान आहे नाशिकमध्ये म्हणून बोलली आणि थंड ह थंड हवा थंड वातावरणाच्या ठिकाणी तुला खूप आवडेल नाशिकमध्ये एकदा सर्च कर नाशिकच्याबद्दल कारण मग काय बोलते मी गेली आहे म्हणून मी तुला सांगितलं कारण सोलापूरमध्ये तो आता थोडा इश्यू चालला आहे आणि नाशिकमध्ये इतकं पावसाचं हे नसतं आणि नाशिकमध्ये पाऊस पडला तरी एवढं काही हे येत नाही तर नाशिक बेटर आहे तिकडच्याबद्दल विचार कर तुला देव दैवत करायचं आहे ना तर नाशिकमध्ये खूप देव आहेत तर तू त्याच्याबद्दल विचार कर एकदा ए काम कर सर्च कर किंवा कारण एकच हफ्ता झाला गं मी जाऊन आली नाशिकला सगळे देव देव केली तिकडे म्हणून हां ते तिकडे थोडेसे मी पण ऐकलं आहे आणि नकोच म्हणजे तिकडे नंतर कधी असेल ना काही चांगलं म्हणजे रस्ते वगैरे चांगले झाले ना मी तुला सांगेल तेव्हा मग तू ये सोलापूर हं चालेल तू नाशिकच्याबद्दल पण एकदा विचार कर बघ काय बोलतात बेस्ट आहे ते पण ओके चल बाय हो हो हो